नमस्कार सर मला बँकेमधून फोन आला होता की माझ्या बँक खात्याशी आधार कार्ड नंबर जोडलेला नाही आहे त्यामुळं तुमचा अनुदानाचे पेमेंट थांबले जाऊ शकते सर मग मी माझ्या डॉक्युमेंट घेऊन आधार नंबरला मोबाईल नं बर लिंक करते